मानवी शरीराला व्यायाम हा अतिशय महत्त्वाचं आहे जसं की आपण देवपूजा न चुकता करतो तसा व्यायाम पण नियमित करायला पाहिजे व्यायाम केल्यामुळे शरीर लवचिक राहते तसेच शरीरामध्ये ताकद राहते जसं की व्यायामाचे प्रकार खूप आहे त्यातला योगासन एक प्रकार आहे योगासनामध्ये विविध प्रकारचे आसने आहेत ते आसने आपण करायला पाहिजे जसं की लवचिकता वाढवण्यासाठी ताडासन वज्रासन किंवा पोटाचे विकार असले तर भस्त्रिका अनुल अनुलोम विलोम असे काही व्यायामाचे प्रकार आपण करायला पाहिजे ज्यामुळे की आपले शरीर पिळदार व तेजस्वी राहील योगासने केल्यामुळे शरीरामध्ये अनेक प्रकारचे फायदे होतात त्वच्या तेजस्वी होते त्याचबरोबर आपले शरीर लवचिक राहते त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जे ताकद असायला पाहिजे ती ताकद राहते आणि आपल्याला आजारापासून मुक्तता होते जेणेकरून आपण चांगले जीवन जगू शकतो निरोगी जीवन जगू शकतो म्हणून योगासने हे खूप महत्त्वाचे आहेत योगा करणे हे खूप म महत्त्वाचे आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये योगासन करणे खूप महत्त्वाचे आहे म्हणून दररोज सकाळी प्रत्येकाने किमान अर्धा तास तरी योगासने करावीत